नक्कीच माझ्या बालपाणी जी महिलांची परिस्थिती होती आणि ज्या पद्धतीची विचारसरणी होती महिलांची आणि इतर वर्गाचीदेखील त्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे माझ्या बालपाणी महिला आमच्या ओटीवर उभ्या राहत मोठ्या व्यक्तींसमोर वयस्कर व्यक्तींसमोर त्या बसत नसत पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे किंवा आपल्या नवऱ्याला हाक मारताना त्याचं नाव न घेणं अहो वगैरे म्हणायचे ते आता मध्ये फरक पडलेला आहे माझी बायको मला सुनील ह्या नावाने हाक मारते आणि माझ्या आईला माझ्या आजीला मला त्यामध्ये काही वावगं असं वाटत नाही त्यामुळे त्यांना अभ्यास देखील खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी केलेला आहे माझी बायको माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे माझ्या मुली आता शाळेत आहेत आमच्या परिसरामध्ये इतर महिला ज्या आहेत त्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून कामाला का जाताना दिसतात नाईट शिफ्ट करताना दिसतात सेकंड शिफ्ट करताना दिसतात कामानिमित्त परदेशी जाताना दिसतात किंवा भारतात देखील फिरताना दिसतात त्यामुळे प्रचंड बदल झालेला आहे महिलांना त्यामध्ये काही अडथळा येत नाही मात्र रात्रीच्या वेळेला प्रवास करताना महिलांना जरा जास्त काळजी घ्यावी लागते ती का घ्यावी लागते ह्याचा हा प्रश्न आपण सर्वांनी आपल्याला विचारला पाहिजे जर एखादा पुरुष मन मोकळेपणे रात्री दोन वाजता तीन वाजता फिरू शकतो तर महिला का फिरू शकत नाही त्यांना का अडथळे येतात किंवा त्यांना स्वतःला असुरक्षित का वाटतं त्यांच्या कुटुंबियांना असु सुरक्षित का वाटतं का एखादा पुरुष आपल्या बायकोला बहिणीला मुलीला घ्यायला स्टेशनवरती जातो का ती एकटी येऊ शकत नाही हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत